हॅलो हॅलो हां मॅडम

मॅडम माझी नं तब्येत ठीक नव्हती माझं खूप पोट दुखत होतं मला खूप ताप वगैरे आलेली होती मॅडम मला कळलंच नाही म्हणजे मला खूप अचानकच मी खूप बीमार पडली मला खूप ताप वगैरे आलेला आणि थोडं माझं इन्फेक्शन झालेलं मला त्यामुळे मी सांगितलंच नाही हो मॅडम आता मला थोडं बरं वाटते तरी डॉक्टरांनी सांगितलं आहे एक दोन दिवस बाहेर वगैरे जाऊ नको मॅडम उद्या नाही पण मी परवाला येईल बरं ठीक आहे मॅडम किती वाजता यायचं मॅडम अकरा वाजता येऊ का आणि किती तासाचा सेक्श म्हणजे किती तास वगैरे म्हणजे मग मला तसं हो का आणि काही घेऊन यायचं का मॅडम साहित्य वगैरे घरून बरं बरं ठीक आहे मॅडम सॉरी मॅडम मी तुम्हाला आज कळवलं नाही म्हणजे अचानकच ठरलं सगळं आणि तुम्ही मला कॉल केला मलाच खूप वाईट वाटलं त्याचं अच्छा अच्छा थॅंक्यू मॅडम तुम्ही माझी म्हणजे एवढं विचारलं मला कॉल केला हो मॅडम मी तुम्हाला तसं परत कॉल करून सांगते की उद्या वगैरे नाही जमलं तर कारण ड मी परत उद्या सकाळी डॉक्टरांकडे जाणार आहे ते मला सांगणार आहे की उद्या जायचं की नाही मग त्यांनी मला सांगितलेलं आहे तसं की एक दोन दिवस बाहेर जाऊ नको तसं मी तुम्हाला कळवेल जर माझं परवाही नाही जमलं ना मॅडम तर मी तुम्हाला फोन करून सांगेल की माझं जमलं वगैरे हो म्हणून हो मॅळम हो मॅ हो मॅडम ठीक आहे थॅंक्यू मॅम हो मॅडम हो मॅडम